नुकतंच माझ्या वयाला अठरा वर्षं पूर्ण झाली सध्या बँकेमध्ये गेलो किंवा कुठेही गेले तर बँकेमध्ये पॅन कार्ड वगैरे लागतं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी सज्ञान झाल्याकारणानं माझं आतापर्यंत बँकेमध्ये असलेलं पासबुक किंवा आर्थिक व्यवहार मला वडिलांच्या सहीनं किंवा दोघांच्या सहीनं करावे लागत होते परंतु आता मला स्वतः व व स्वतंत्र्य असल्याकारणाने अठरा वर्षं पूर्ण झाल्याकारणाने मला पॅन कार्ड काढण्याची गरज असल्याचे बँक अधिकऱ्यांनी सांगितले व त्यांना विचारले असता त्यांनी ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा त्यांच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड हे जर का तुम्ही काढून घेतला तर इथून पुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कुठल्याही बँकिंग व्यवहारामध्ये कुठल्याही व्यवहारामध्ये पॅन कार्ड हे अत्यावश्यकच असते असे त्यांनी सांगितले त्याप्रमाणे मी ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी गेलो असताना त्यांना मीच विचारले मला पॅन कार्ड काढायचे आहे तर त्याला काय काय मला तुम्हाला कागदपत्रे द्यावे लागतील यावर त्यांनी सांगितले की तुम्हाला तुमचं बर्थ डेट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही अठरा वर्ष पूर्ण झालं असल्याच कोणताही पुरावा तुम्हाला द्यावं लागेल त्याप्रमाणे दोन फोटो तुम्हाला द्यावे लागतील त्याचप्रमाणे त्याने असंही सांगितले की तुम्हाला तुमच्या ब या ठिकाणी शाळेचा तुमचा दहावीचा दाखला सुद्धा चालू शकतो की ज्याच्यावरती तुमची बर्थ डेट उल्लेख केलेला असतो त्याप्रमाणं आम्ही त्यांना पेपर दाखविले त्यामध्ये त्यांनी अशी क्युरी काढली की नंतर ते म्हणाले की तुमचा र कायमचा रहिवासाचा जो पत्ता असतो त्याचाही नोंद त्या ठिकाणी करावी लागते त्यामुळं तुम्ही रेशन कार्ड त्याची झेरॉक्स किंवा तुम्ही लाईटचे बिल हे सुद्धा त्या ठिकाणी पत्ता लिहिण्यासाठी द्यावे लागते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या वडिलांचे किंवा क नातेवाईकांचंही त्या ठिकाणी उल्लेख व्हावा लागतो हे त्याने सांगितले ही सर्व सामग्री घेऊन मी त्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला आणि त्यांना विचारले की व हे किती दिवसात मिळू शकेल तर त्याने त्यासाठी ल् किती दिवसात मिळेल तेही सांगितलं व त्याप्रमाणे पैसे भरून घेऊन त्याने माझ्याकडून सगळे पेपर सबमिट करून घेतले ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधल्यामुळे माझं पॅन कार्ड मला लगेच मिळू शकले चार दिवसात धन्यवाद